हां मॅडम एम के ट्रॅव्हल्सवर अं बोला ना तू ओके मॅम तुमचं नाव काय आहे अं

हो मॅडम किती मेंबर्स येणार आहात ओके मॅम तर अर्टिका म्हणून गाडी आहे ती चालते एक का अर्टिका सिक्स सीटर गाडी आहे

काय सॉरी हो आहे

हो मॅडम तुम्ही इथे याल ना तुमचे तीन दिवसाचे स्टे असणार आहे तीन दिवसाचे स्टे बोलले ना ते तुम्हाला गांधी हिल आहे गीताई टेम्पल आहे गोपुरी मगन संग्रहालय वगैरे आहे साईबाबा टेम्पल पण आहे आणि आजूबाजूला साईड सीइंगसाटी तुम्ही करू शकता काही विषय नाही आहे तर तुमच्यासोबत एक ड्रायव्हर असणार ते तुमच्यासोबत स सकाळ ते संध्याकाळ हॉटेलपासून पिकअप करणार आणि हॉटेललाच तुम्हाला परत सोडणार नाही मॅडम हो मॅडम चार्जेस वगैरे सगळे इन्क्ल्युडेड आहेत तुमचे ड्रायव्हरचे खाण्यापिण्याचे खर्च असो किंवा पार्किंग चार्जेस पार्किंग चार्जेस तुम्हाला द्यावं लागेल तिकडे जर फिरायला गेले तर पण ड्रायव्हरचे जे पण खर्च असणार ते आम्ही करू तर तुम्हाला हे सगळे जागा फिरवले जाणार तर तेच आहे नाही मॅडम काही असं टायमिंग टायमिंग बेस्ड नाही आहे तुम्हाला किलोमीटर बेस्ड असणार दिवसामध्ये आपल्याला जर शंभर एक किलोमीटर असतं ना ते फिरवलं जाणार तसं का पर किलोमीटर अर्टीगा वगरे जे पी पेट्रोल आणि सी एन जी गाडी घेतली तर आपल्याला बारा रुपये पर किलोमीटर आहे आणि डिझलची गाडी घेतली तर ती पंधरा रुपये पर किलोमीटर असणार हो मॅडम नाही मॅडम किलोमीटर प्रमाणेच आहे हो मॅडम मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवते तुमचे स्टे वगैरे जे आहे तुम्ही जे सांगितले तेच आहे ना पुनम रेसिडेन्सी आहे आणि तीन दिवसाची स्टे आहे बरोबर ना तारीख सांगू का सांगी तारीख सांगाल का ओके हो मॅडम मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हॉट्सॲप करेल सगळे काय म्हणतात त्याला कसं जाणार कसं ए सोडणार ते सगळं पण मी तुम्हाला व्हॉट्सॲप करते हो हो मॅडम चालते थँक्यू